कॅरम हा मला सगळ्यात जास्त आवडतो आणि हा माझा खूप आवडता खेळ आहे आणि त्यापासूनच मला एक आठवण मिळाली आहे म्हणजे मी नववीत असताना माय मी जिल्हास्तरीयवर कॅरम हा खेळ खेळला होता आणि त्यामध्ये मी पहिला क्रमांक मिळवला होता आणि ही माझी सर्वात आवडती आठवण आहे ही मला आयुष्यभर ही माझ्यासोबत राहणार आहे आणि त्यामुळे कॅरम हा मला खूप आवडत असल्यामुळे आणि माझा ह्याच्यात पहिला क्रमांक आल्यामुळे ही मला आयुष्यभर लक्षात राहील आणि ही त्यामुळे माझी सर्वात आवडती आणि चांगली आठवण आहे